मी रियलमी सिक्स प्रो हा मोबाईल युज केलेला आहे तो खूप छान पद्धतीचा मोबाईल आहे आणि मला हाताळायला पण खूप जास्त सोपा आणि इजिली वाटतो त्याचे जे मी फीचर्स आहेत ते खूप छान पद्धतीचे आहेत त्याचा जो फ्रंट अँड बॅक कॅमेरा आहे तो सिक्स थाउजंड मेगा पिक्सेलचा आहे आणि त्याची क्लियारीटी खूप छान आहे फोटोची जसं फोटो काढतानी असं वाटे आपल्या की ही ओरिजिनल रिॲलिटी फोटोज आहेत त्याचप्रमाणे त्याच बॅटरी बॅकअप चांगला आहे आणि ॲप्स हाताळायला पण सुद्धा खूप सोप्या पद्धतीने बनवले आहेत त्याचे त्या मोबाईलचे ॲप्स आणि त्याची जी सेटिंग आहे ती खूप ईझी पद्धतीने बनवली आहे की जेणेकरून आपल्याला इझिली ऑप्शन भेटतात की कुठल्या ऑप्शनमध्ये जाऊनशी आपल्याला काय करायचं कसा करायचं त्याचप्रमाणे त्याची जी रॅम्प आहे ते जी आहे सिक्स जी बी रॅम्प आहे आणि प्लस त्याचा जो स्टोरेज डेटा जो दिलेला आहे ते जे बी आहे मेमो वन ट्वेंटी एट जी बी स्टोर डेटा आहे स्टोरेज डेटा आणि त्याचप्रमाणे त्या मोबाईलमध्ये आपण ड्युअल सिम पण युज करू शकतो विथ मेमोरी कार्डपण सुद्धा युज करू शकतो त्या मोबाईलचा साउंड पण खूप छान आहे आणि बॅटरी बॅकअप पण इव्हन छान आहे आणि त्या मोबाईलचा जो चार्जिंग पॉईंट आहे तो खूप छान पद्धतीने दिलेला आहे आणि अशा पद्धतीने मी हा मोबाईल खूप चांगल्या पद्धतीने यूज केलेला आहे आणि सोप्या पद्धतीने वाला वापरायला पण खूप इझीली वाटते आणि हाताळायला पण खूप छान वाटते